मी उबेरमधून ऑटो बुक केलेला आहे यवतमाळमधून नागपूरला जायला नागपूरचा जो ॲड्रेस आहे रामेश्वरी रोड नियर गिर्डे डेकोरेशन इन नागपूर ह्या ठिकाणी मला ऑटोने जायचे आम्ही जे टोटल मेंबर आहे ते फोर मेंबर आहे तर तुम्ही या ठिकाणी किती मिंटामधे येऊ शकणार दादा कारण आम्हाला तिथे चार वाजेपर्यंत पोहोचायचं आहे नागपूरला तर आम्हाला आणि किती तासांचा हा प्रवास आहे त्यांनी सांगितलं हा चार तासांचा प्रवास आहे आणि किती तुम्हा किती पेमेंट कराव करावं लागेल त्यांनी सांगितलं की तीन हजार पेमेंट करावं लागेल आणि हा जो रूट आहे हां तुम्ही दुसऱ्या रुटनी या जो यवतमाळ हायवे जो रूट आहे जो वर्धा रोड जो रूट आहे वर्धा रोड हायवे जो यवतमाळ ते नागपूरला टच होतो त्या रुटनी न जाता कारण की तो रस्ता बन बंद बांधकामामुळे तिथे तिथून त्या रस्त्यानी जायला आपल्याला खूप वेळ लागेल तरी दुसऱ्या रूटनी चाला जो अमरावती रूट सॉरी जो यवतमाळ रूट जो आहे तो नांदेड रुटनी येतो तर त्या नांदेड रुटनी चला नागपूरला कारण की आपल्याला सोयीस्कर व इझिली पडेल आणि नांदेड रुटनी जायला आपल्या अंदाजे किती लागेल तर ते म्हणाले की सायंकाळची मॅडम आपण जर सकाळी सातला निघालं तर सायंकाळचे आपल्याला बारा वाजतील म्हटलं ठीक आहे चालेल पण व्यवस्थित व सुरक्षितपणे आम्हाला तिथे पोचवून द्या